बाईक चालवताना शक्यतो हेल्मेटचा वापर करतो आणखी बाईक चालवताना शक्यतो डबल सीट न जाता किंवा त्रिपल सीट न जाता एकट्याने जाण्याचा प्रयत्न करतो त्याचबरोबर सुरक्षिततेच्या दृष्टीने बघितलं तर हेल्मेट आणि जर डबल सीट असेल तर दोघांना हेल्मेट आम्ही वापरण्याचा प्रयत्न करतो त्याचबरोबर प्रवासात असताना बाईकची काही कागदपत्र असतील किंवा ड्रायविंग लायसन हे कंपल्सरी आम्ही सोबत ठेवतो त्या ठिकाणी